आमच्या गावात अवधूत महाराजाचं भजन असते तेव्हा मंदिरात सगळे भजनमंडळी एकत्र येऊन तिथे भजन म्हनतात आनि ते त्यांच्यासोबत तबला पेटी आनि टाळ इत्यादी वाद्य वापरतात